माझ्या शाळेत वाचनालय गिचनालय नव्हतं पण शाळेत सर्वे शिक्षक लोकं आमच्यासाठी म्हणजे वेगवेगळे पुस्तकं ते वेगवेगळ्या संग्रहातून आणायचे संग्रहालयातून आणायचे म्हणजे पुस्तक संग्रहालयातून आणि ते आम्हाला वाचायला मिळायचे त्यामध्ये जास्तीत जास्त पुस्तके गोष्टीचे राहायचे त्यामुळे म पुरे खतम करून टाकायचे त्यामध्ये नीतिमत्ता म्हणजे निती संंदर् नीती सांगणारी गोष्टी जसं सस्याची गोष्ट खूप जस ससा आणि कासवाची गोष्ट खूप जास्त पद्धतीनं म्हणजे माझ्या आठवणीत राहिलेले त्यानंतर भोपळ्याची गोष्ट अशा वेगवेगळ्या गोष्टीने भरपूर लहानपणी मी पुस्तकं वाचलेय आणि त्या पुस्तकांची पोहच पावती म्हणजे आमच्या इथं वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे आणि त्याच्यात मग सर्वांना म्हणजे भाग घ्यायला लावायचा आणि आ तुम्ही बाबा वाचलेल्या पुस्तकातनं गोष्टी सांगा आणि त्या गोष्टींचा बा क कशा ॲक्शन करा कशा कृती करायच्या आणि त्याच्यावर नाटक कसं बसवायचं अशा पद्धतीनं आमच्या लहानपणी वाचलेले पुस्तकांच्या कृती स्वरूपात एक आगळं वेगळंपण आमच्या शाळे शालेय जीवनात घेतलं जायचं